अमरावती जिल्ह्यामध्ये हनुमान व्यायामप्रसारक मंडळ ही क्रीडा युनिव्हर्सिटी असल्यामुळे येथील स्थानिक आट्यापाट्या आणि कबड्डी तसेच कुस्ती हे लोकप्रिय खेळ आहेत येथील हनुमान व्यायामप्रसारक मंडळ मिन्स शॉर्ट फॉममध्ये एच यु पी एम येतूल खूप सारे दिग्गत कुस्तीपटू उदयास आलेले आहे बरेच लोक हे महाराष्ट्र श्री झालेले आहे त्यापैकी एक परिचयाची व्यक्ती म्हणजे माझ्या बाबांचे फार जवळचे मित्र संजय तिरथकर हे त्या कुस्तीगीर मंडळाचे अध्यक्ष असून ते माजी महाराष्ट्र श्री सुद्धा आहेत